हॅलो मॅडम मी नेहा जोशी बोलते आहे आणि मी मी बोलते आहे भूगावमधून मला थोडंसं एक जॉबच्या फॅसिलिटीज आणि ॲव्हेलेबिलिटीजबद्दल थोडी चौकशी करायची होती मी आत्ताच बी ए केलं एस एन डी टी विद्यापीठातून आणि बी ए विथ हिस्ट्री तर म्हणजे काय काय म्हणजे जॉब हे असू शकतात जॉबच्या संधी

ओके

बरं बरं

हो हो

हो हे आवडेल म्हणजे म्हणजे हिस्ट्री बॅकग्राऊंड असल्याने ट्रॅव्हल एन टुरिझममधला का जर डिप्लोमा केला मी तर मला ते फायद्याचं ठरेल बरोबर बरोब हां हां हां मास्टर्स करावं लागेल त्याच्यामध्ये

हो हो बरं बरं बरं हां हो हो हो ओके ओके ओके थँक्यू ब बाय बाय